स्टेडियम मैदानं क्रीडा क्रीडागारांमध्ये भरवल्या जान्ना स्थानिक किंवा राष्ट्रीय स्पर्धा त्या म्हणजे पहिलं म्हणजे क्रिकेट क्रिकेट हा खूपच फेमस आहे दुसरं म्हणजे कबड्डी आणि तिसरं म्हणजे खो खो असे तीन आहे त्या स्पर्धेमध्ये आता क किती सहभागी होणार आहे तर क्रिकेट मध्ये अकरा खेळाडू असतात अकरा प्लेयर असतात ते खेळतात आणि दोन राखीव असतात अशी क्रिकेटची टीम असते आणि त्यामध्ये वेगवेगळ्या टीम्स असतात तसं बघायला गेलं तर क्रिकेट स्पर्धा ही गावोगाव नव्हे तर आता सगळीचकडे खेळली जाते क्रिकेट हा खूप फेमस झालेला आहे सगळीकडे क्रिकेट हा भरवला जातो ती स्पर्धा भरवली जाते व त्या टीम खूप असतात स्पर्धा पाहण्याची लोक येतात क्रिकेट हवेस पाहायला लोकांची संख्या तर खूप असते पहिलं तर क्रिकेट असं एवढं फेमस नव्हतं पण आता तर लोक क्रिकेट पाहण्यासाठी लांबलांबहून येतात क्रिकेट हा असा झालेला आहे जागतिक नाही तर आपल्या इंडियामधल्या फेमस के खेळ म्हणजे क्रिकेट झाला आहे तर क्रिकेट पाहायला लोक येणार म्ह आहेत येतात म्हणजे भरवली आहे गावामध्ये तशी स्पर्धा त्यामध्ये खेळ बघायला येणाऱ्या लोकांची संख्या आहे सहाशे पाचशे आहे मग त्यांचं त्या त्यांनी आधीच बुक केलेलं आहे अशी त्या लोकांची संख्या आहे तसेच कबड्डी स्पर्धा पण संध्याकाळी भरवण्यात आले आहेत त्या त्या तसेच त्यांची संख्या तीनशे चारशे लोकं आहेत खूप मोठं शेडियम आहे त्यांचे लोकांची संख्या येणार आहेत